ग्रामीण भागात तर डान्स करणारवाल्या लोकांना काही एवढं असं महत्त्व देत नाहीत कारण की तीक येतं असं काही आपण डेव्हलप झालेलं नाही आहे त्यामुळे त्यांना खूप सारे आव्हानं आहेत जसे की त्यांना काही व्यवस्थित कोणी शिकवणारं प्रशिक्षण देणारं पण नाही आहे आणि त्याच्या काही सुखसुविधा पण नाही आहेत